मेशोवरून मी छान जीन्स बोलवला होता तर मला तो म्हणजे मला जी साईज पाहिजे होती त्या साईजचा मला तो जीन्स नाही आला आणि कलर पण थोडा डीम होता तर मग मी स मला साईज नव्हती होत मग मी तू रिटर्न म्हणजे वापस करायची आणि दुसरा बोलवायची होती तर तू म्हणजे मला म त्याची साईज खूप छोटी होती ना मला नव्हती होत त्याची साईज आणि त्याचा कलर पण खूप डीम होता आणि मग म्हणजे मग खूप विचार केला की परत करू की नाही करू मग म्हटलं घरी ठेवून तरी काय करणार आहो तरी मग देऊन द्यावा म्हणजे ॲक्शन उचललं मी की हा रिटर्न वापस करूनच घ्यावा म्हणून